आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये गणपती देवस्थान हे खूप फेमस आहे आणि ते केडझरला आहे आधी देखील गावाचं नाव एक चक्रीनगर होतं पण आता ते केडझर आहे आणि केडझरमध्ये आल्यानंतर गणपती देवस्थानवर जाताना छोटेछोटे नाहीका देवस्थान लागतात आम्ही त्या दर देवाईचा मतलब दर्शन घेत घेत त्या मंदिरामध्ये जाण्याची मजाच वेगळी येते आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मोठी ज्या गणपतीची मूर्ती आहे त्या गनप गणपतीच नाही त खूप मतलब देव आहे त्या देवामदे अलगअलग आहेत पण अलगअलग आहे आणि ते सग सगळ्यात मोठं तर गनपतीचं आहे कारण की आधी गणपतीचं दर्शन घ्यावं लागतात आणि मग बाकीची घाल आणि त्याच गणपतीच्या मागे नोद आहे मोठ्ठीजात आणि ते झालं तर मग त्याच्या खाली मतलब ते मंदिर मतलब उंचावर आहे ना तर ते खाली एक विहिर आहे त्या विहिरमध्ये जाण्याचा खूप म पण भेव लागतात त्या विहिरीमध्ये असं वगैरे नाही पण त्या विहिरीमध्ये जाताना आम्ही खूप भीतभीत जातो पण तिकडून येताना असं काहीच नाही वाटत कारण की लोक आधी त्या विहिरीची खूप काही हे करत होते पण ते गणपती देवस्थानावरच येते आणि तिकडे साईडला गेलं तर एक शंकराची टेकडी आहे त्या शंकरच्या टेकडीवर आम्ही जाताना मतलब तिथे खूप लोक आधी म्हणते की ते टेकडीवर बराबर जात जा कारण की ते टेकडी घसरण्याची हे आहे की पण आम्ही ते नाकारून देतो आणि त्या टेकडीवर जातो मतलब त्या टेकडीवर गेल्यावर तिकडून बंद गाव बघण्याचा आणि त्या परि परिसराचं असं मतलब आनंद घेण्याचाच वेगळीच मज्जा आहे आणि तिकडून येताना पण आम्ही असं येतो की आणि त्या गणपतीच्या देवळामधे यात् जानेवारी महिन्यात यात्रा भरते खूप मोठी राहते बंदा मतलब बंदी बंदागाव त्या यात्रेमध्ये येते आणि महाप्रसाद पण राहते त्या महाप्रसाद सवाद बी घेतो आम्ही आणि खूप आनंद वाटते आम्हाला आणि तिथे छोटे छोटेशे दुकानं आहेत आणि तिथे त्या मंदिरामध्ये हॉल पण आहे त्या हॉलमध्ये लग्न पण होतात कार्य अनेक कार्यक्रम होतात आणि त्या मंदिराची मजाच वेगळीच आहे